हॅलो बोला हां बोला

हो आहे ना व्यवस्थित आहे नं ठीक हाय ना देते ना आमच्या वर्धा जिल्ह्यामध्ये पवनार नदी आहे म्हणजे पवनार आहे तिथे छान नदी आहे मोठी आणि तिथे कशाचं तरी ते एक मंदिर आहे ते पाहण्यालायकच आहे ऐतिहासिकच आहे पुराण आणि केळझरला आहे एक सिद्धिविनायकाचं मंदिर ते पण म्हणजे अगोदरच्या काळामधल्या ते काही मूर्त्या वगैरे निघालेल्या राजा राणीचं वगैरे आहे बघण्यालायक इकडे पाहिलं तर बोर धरण डॅम्प आहे रिधोरा डॅम्प आहे म्हणजे असं पाहण्यालायक आपण फॅमिलीला घेऊन जाऊ शकतो टाईम त्याच्यासंग चांगल्यास चांगला म्हणजे त्याच्यासंग घालवू शकतो आणि बोर धरण डॅम्पला स्तूप आहे तिथे छान शांततेचं वातावरण आहे की आपण तिथं दहा मिनिट वीस मिनिट बसून आपल्या स्वतःला शांतपणा म्हणजे महसूस करू शकतो आणि इकडे नागपूर जिल्ह्यामध्ये गेलं तर तिते पण छान आहे दीक्षाभूमी स्तूप आहे पाहण्यालायक तिथे कामठी आहे तिथे पण डॅगन प्लेस आहे ते पण पाहण्यालायक आहे महाराज बाग आहे असे खूप काही स्थळं आहे पाहण्यालायक तुम्ही कधी येता ते सांगा म्हणजे मी तुम्हाला फिरवेन तिथे एक विहार आहे आणि बाबासाहेबाचे काही ग्रंथ वगैरे ठेवलेले आहे आणि मूर्ती आहे हो आहे ना बघण्यालायक मोठी एक मैदानामध्ये बाबासाहेबाची मूर्ती आहे छान ते पण बघण्यालायक आहे की मनाला मोहित करते मूर् ते मूर्ती बघली की हां ठीक आहे चालेल नं